ग्रामीण समाजाबाहेर प्रवास करत असताना सर्वप्रथम जी समस्या आपल्या समोर निर्माण होते ती म्हणजे भाषा कारण आपली जी मातृभाषा असते जसं बोललं जातं की प्रत्येक तीस किलोमीटरनंतर भाषा ही बदलत जाते तसं आपल्या गावात जी आपण जी भाषा बोलतो ते दुसऱ्या गावात गेल्यानंतर तिथली भाषा ही वेगळी असते मग काही वेळा तिथे आम्हाला समस्या होते की बरं आपल्याला काही जर कशाची माहिती पाहिजे असेल तर आपली भाषा त्या लोकांना समजत नाही किंवा ती लोकं काय बोलत आहे ते आपल्याला समजत नाही त्यामुळे तिथे जरा खूप अडचण होते नंतर एखादा पत्ता शोधायचा असेल आपल्याला कुठच्या पत्त्यावर जायचं ते कळत नाही कोणाला विचारायचं कळत नाही तिथलं म्हणजे काहीच ज्ञान नसल्यामुळे एखादा पत्ता शोधतेवेळी प्रॉब्लेम होतो ती एक समस्या होते तिथे गेल्यानंतर आणि प्रवास करत असताना म्हटलं तर एक म्हणजे जेवणाची जे प पद्धत आहे ते प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शहरात वेगवेगळी पद्धत आहे मग काही ठिकाणचं जेवण असतं मसालेदार असतं मसालेदार असतं ते आपल्याला खायला पचत नाही त्यामुळे आरोग्य पण बिघडतं तर असे काही ज्या समस्या आहेत जेवणाच्या खाण्या खाण्याच्या समस्या किंवा भाषेविरुद्ध श भाषेबद्दलच्या समस्या मला तर ह्या दोन समस्याबद्दल अनुभव आलेला आहे या व्यतिरिक्त अजूनही काही समस्या असतील पण मला काही त्यांचा एवढा अनुभव नाही आहे त्यामुळे मी त्याबद्दल काही जास्त बोलू शकत नाही फक्त भाषा आणि खा खाण्यापिण्याची जे समस्या निर्माण होतात याच्याबद्दल मी सांगितलेलं आहे